हो मी चायनलवरून योगसाधना शिकते योगसाधनेने शरीर शिकताना लोकांना अतिशय त्रास होतो जेनेक सुरुवातीला योगसाधनेची आपल्या शरीराला सवय नसते त्यामुळे आपल्या शरीरात दुखते त्याच्यामुळे अंग अंगाला इतका त्रास होतो की त्या म ती जी ग च्या योग साधना करू वाटत नाही दुर्लक्ष करावा वाटतो त्यामुळे लोकसा योगसाधना करणे फार गरजेचे आहे जेणेकरून आपली आपल्या शरीरातील सात सातही इंद्रियं एक ठिकाणी येतील त्यामुळे योगसाधना ही क करणे फार गरजेची आहे योगसाधनेने आपल्या शरीरातील सर्व एक एक एक एक अवयवातील एक एक व्यवस्थेत ब त्या योगसाधनेचा परिणाम होतो जेणेकरून त्या योगसाधनेने आपल्या शरीराला ती स्थूलता मिळते की ते योगसाधना केल्याने आपण सं अती न उत्तेजित राहतो जेणेकरून आता आपण योगा करतो त्या योगामध्ये आपण कित्येक प्राणायाम आहेत कित्येक हे आहेत त्याच्यातल्या त्यात सूर्यनमस्कार केल्याने ते फारच फारच सुंदर योगसाधना निष्पन्न होते त्यामुळे योगसाधना ही करणे फार गरजेची आहे आणि जेवढी तुम्ही योगसाधना करताल अडचणी तर भरपूर येतात जेणेकरून आपल्या घरात काही इतक्या अडचणी असतात ते की योगसाधनेला वेळ मिळत नाही त्यातूनही त्यातल्या त्यात आपण योगसाधना करण्याचा नियोजन करतो त्यामुळे आपल्याला अडचणी भरपूर येतात अडचणी येऊ नये म्हणून शक्यतो तरी योगसाधना ही करणे गरजेची आहे योगसाधनेला थोडा तरी आपण वेळ काढला पाहिजे जेणेकरून आपले योगसाधनेत नि निष्फळतेने वाढ होईल आणि त्याच्यामुळे योगसाधना हे करताना अडचणी भरपूर येतात त्या अडचणीमधून सुद्धा आपण पुढे जाणे हे फार गरजेचे आहे त्याच्यामुळं हे योगसाधना हे करणे फार गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला योग साधनेने आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाला योगा मिळते त्याच्यामुळे योगसाधना ही अवश्य केली पाहिजे